हॅलो हां महाराजा रेस्टॉरंट हां मला काही पदार्थांचे ऑर्डर करायचे आहे तर त्यामध्ये मला पुरी भाजी हां उत्तप्पा हां वडापाव हां गुलाबजाम ओके हां आणि मसाला डोसा ह्या पद्धतीचे ऑर्डर हां ऑर्ड तुम्ही मला देऊ शकता हां मला एकवीस तारखेला ही ऑर्डर हवी आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत येईल ना ओके ओके ठीक आहे चालेल हां मग त्यामधये काही डिस्काउंट देऊ शकाल का तुम्ही हां आता एवढी ऑर्ड मी करते म्हटल्यानंतर थोडं डिस्काउंट द्यायला हवा असं मला वाटतय आणि तुम्ही तो द्यावा

हां ठीक आहे चालेल हां मग मला त्यामध्ये अजून काही खाद्यपदार्थ ॲड करायचे आहेत जसे की हां पुरी भाजी आपली झालेलीच आहे गुलाबजाम मसाला डोसा झालेला आहे त्यानंतर इडली हां वडा सांबार ओके नंतर त्या व्यतिरिक्त अजून काय काय आहे तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काय काय मिळू शकेल ओके हां मला रोटी रोटीसुद्धा हवी आहे आनि दा डाळ तड तडका या पद्धतीने मला ऑर्डर करा अजून अजून काय काय अवेलेबल होईल तुमच्या रेस्टॉरंटला बरं

हां मला ही ऑर्डर सायंकाळी पाच वाजेपर्यंत येऊ शकेल ना आणि त्यामध्ये थोडा मला डिस्काउंट द्यावा हां त्या ठीक आहे ठीक आहे चालेल मी तुम्हाला अजून नक्की कोण कोणते पदार्थ हवे ते अजूनही सांगते त्यामध्ये थोडेसे ॲड करा हां ओके हां त्यामध्ये मग अजून हां मसाला डोसा तर नक्कीच हवा आहे ओके तो द्याचं तुम्ही त्यानंतर अजून कोणती हां ओके हां अख्खा मसूरसुद्धा हवंय मला त्यामध्ये हां ठीक आहे चालेल हां मला त्यामध्ये डिस्काउंट देऊन तुम्ही ती ऑर्डर बिल पे करते मी तुम्ही ती ऑर्डर सायंकाळी पाच वाजेपर्यंत ओके ओके ठीक आहे हां पोहोच करा ओके हां हां जे मी पदार्थ सांगले ते सगळ्या ऑर्डरमध्ये असले पाहिजे त्यातील कोणताही पदार्थ वगळू नका हां ओके ओके ठीक आहे